नमस्कार सर मी दीपक बोलतो आहे माऊली टूर्स अँड ट्रॅव्हल्सला फोन लागला का सर आपल्याला पिरबावड्यावरून बोरगावला एक टॅक्सी बुक करणं होती हो छोटीच चार लोकांसाठी सर दिनांक तीस तारखेला सर म्हणजे आपल्याला तीसला जाणं आहे आणि संध्याकाळपर्यंत वापस येणं आहे सकाळी अकरा वाजेपर्यंत हो सर म्हणजे सकाळी आपण अकरा वाजता निघू बारा साडेबारापर्यंत आपण बोरगावला पोहोचतो नंतर जेवणं खावणं करून पाच वाजेपर्यंत वापस येतो सर हो सर इथे पिरबावड्याला माऊली कॅम्पुटरपाशी हो गल्ली नंबर चार सर पैशाचं काही चालतं सर हो सर गल्ली नंबर चारमध्ये येऊन जा सर